राज्यातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत त्यांना अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं दुष्काळ म्हटला की दुष्काळाचे दोन प्रकार येतात ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ ओला दुष्काळामध्ये अतिवृष्टी होती आणि अतिवृष्टीमुळे सर्व संपूर्ण पिकंचे पिकं वाहून जातात त्यामुळे उत्पन्न त्यांना काहीच मिळत नाही त्यामुळे कोरडा दुष्काळ जे पाऊस कमी पडतो आणि पाऊस कमी पडल्याने पीक पिकांची वाढ होत नाही पिकं जळून जातात बऱ्याच वेळेस आणि अशा कमी पावसामुळे किंवा अती पावसामुळे बऱ्याच वेळेस कीटक कीटकांमुळे पिकांचं खूप नुकसान होतं अतिवृष्टी झाली की रो अनेक रोगही त्या पिकांवर पडले जातात त्यामुळे त्यांच्या साहजिकच उत्पन्नातही घट होते उत्पन्न कमी केलं जातं आणि या व्यतिरिक्त बाजारात त्यांना स्वस्त दरात त्यांचं माल उत्पादन जे विक्री केली जाते मार्केटमध्ये जेव्हा जातात ते तर शेतकऱ्यातून घेतलेला जाणारा माल हा कमी भावात घेतला जातो आणि तो जास्त विकला जातो म्हणजे शेतकऱ्याला त्याचा मोबदला एक कमी मिळतो सर खरं परदेशी माल विक्री करण्यामध्ये तिथे बराचसा त्यांना फायदा असतो परंतु आपल्याकडे आधी शेतकऱ्यां मार्केटमध्ये दिलं जातं आणि त्यात त्याला कमी मोबदला मिळतो अशा प्रकारे त्यांना सामोरं जावं लागतं